नमस्कार माझे मराठीतील आवडते लेखक किंवा कवी यांच्याबद्दल मला सांगायचं आहे तर मराठी हा माझा अतिशय आवडीचा विषय आणि माझं सगळं शैक्षणिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं आणि याचा मला सार्थ अभिमान आहे कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर हे कायम प्रेम असावं आणि मराठीसारखी एकदम मधाळ अशी कुठचीही दुसरी भाषा नाही तर मराठी लेखक किंवा मराठी कवी यांच्याबद्दल मला सांगायचं तर माझे आवडते मराठी लेखक हे प्रवीण दवणे आहेत अतिशय अस्खलित मराठी आणि उत्कृष्ट भाषा भाषेवरचं प्रभुत्व मधाळ वाणी असं त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहेत आणि मी शालेय जीवनात असताना मला प्रवीण दवणे यांचे धडे आणि वेगवेगळ्या कविता या होत्या आणि शिक्षक शिकवताना त्या इतक्या फुलवून सांगायच्या की मुळातच ते व्यक्तिमत्व एवढं दिलखुलाच असल्यामुळे अजून त्यांचं एक कवी म्हणून किंवा लेखक म्हणून त्यांच्या ज्या काही गोष्टी काही त्यांचे लेख किंवा काही अभ्यासाला जे काही धडे यायचे ते शिक्षक रंगवून सांगताना अजून मजा यायची मराठी भाषा म्हटलं की भाषेतला गोडवा जसा मराठीचा मधाळ गोडवा आहे त्यामुळे जेवढी मराठी भाषा आपण मनापासून आत्मसात करतो तेवढंच आपल्याला लेखकाला त्यातून काय सूचित करायचं आहे हे एखाद्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला समजतं प्रवीण दवणे यांच्या लेखनाविषयी सांगू तेवढं कमी आहे अतिशय मी म्हटल्याप्रमाणे मधाळ भाषा बुद्धिचातुर्य आणि त्यांचं मराठी विषयावर त्यांचं असलेलं कर्तुत्व आणि अतिशय प्रभुत्व हे प्रकर्षाने त्यांचे लेख वाचताना हे जाणून येतं आणि त्या लेखनाची वाचतानाच आपल्याला गोडी घेता येते एखादं मग प्रवासवर्णन असो की किंवा एखादा कवितेला टप्पा असो ती कविता म्हणताना ती कविता वाचताना ती स समजून घेताना किंवा त्याचप्रमाणे धडे वाचताना किंवा एखादा लेख वाचताना मराठी भाषेतील मधाळपण किंवा त्यातला गोडवा हा आपल्याला प्रवीण दवणे यांच्या कुठच्याही लेखनातून किंवा कुठच्याही लेखातून कवितनं किंवा एखाद्या कवितेमधून प्रकर्षाने वाचताना जाणवतो तर असे माझे आवडीचे लेखक प्रवीण दवणे आहेत धन्यवाद